हॅलो मी आकाश बोलतो ॲक्च्युली तुमचे योगाचे वर्ग चालतात असं मी वाचलं एका ठिकाणी बॅनरवरती हो सॉरी तर मला तेच विचारायचं होतं ॲक्च्युली माझी वाईफ आहे वर्किंग हां तो तिला योगमध्ये इंटरेस्ट आहे आणि तिला तिच्यावरती काळजी करायची आहे म्हणजे तिला हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे किंवा बोलतात ना एक ते आता सध्याच्या घडीला वर्किंग वुमन्सची हालत काय असते सगळ्यांनाच माहिती आहे धावपळ दगदग त्याच्यातनं थोडासा तिला एक स्वतःसाठी निवांत वेळ म्हणून ती योग वर्ग बघत होती तर मी तुमचा बॅनर बघितला म्हणून कॉल केलेला तर मला जरा माहिती हवी होती हां तर मला कळेल का नक्की की तुमचे योग वर्ग कुठे चालतात ते तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम

हां बोला ओके

ओके दादरमध्ये कुठे आहे मला सांगाल का ओके आणि काही त्यासाठी स्पेसिफिक काही असं म्हणजे अटायर वगैरे काही लागतं का जसं जिमला वगैरे लागतात तसे ओके ठीक आहे चालेल तुमचं ऑफिस कुठे आहे बोललात तुम्ही आता ओके चालेल ठीक आहे मग मी एक काम करतो मी त्यांनाच घेऊन येतो तुमच्यासोबत मग आपण बसून समोरासमोर सगळं डिस्कस करू आणि फायनल करून घेऊ ओके ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद चालेल म्हटलं धन्यवाद आम्ही येऊन जातो तुमच्याशी